आमच्या क्षेत्रात विविध कला प्रकारांमधे प्रशिक्षण किंवा शैक्षणिक अभ्यासक्रम देणारा कलेच्या शाळा एक आर्ट कॉलेज आहे जिजामाता कॉलेज आहे तिच्यामध्ये आर्टविषयी खूप चांगल्या प्रकारे शिकवल्या जाते आहे सार्वजनिक खाजगी विशेष या सर्व प्रकारे एकदम छान शिकवलं जातं आहे आणि शाळाही खूप मोठी आहे आणि मुलांना जास्त करून आर्टही आवडते आर्टमध्ये आपण काही आर्टिस्ट वगैरे हे ते बनू शकतो काही मोठं डेकोरेशन बीकोरेशन हे सर्व आर्टमधूनच आपल्याला क शिकायला मिळते आणि आर्ट फॅसिलिटी ही खूप चांगल्या प्रकारे आहे आणि खूप जास्त मुलंही ते विषय घेतात आर्ट आर्टमध्ये मराठी इंग्रजी असे विषय असतात आणि तेही खूप चांगल्या प्रकारे शिकवल्या जातात काही मुलं कॉमर्सही घेतात सायन्सही घेतात पण जास्त करून मुलं आर्टकडेच वळतात आर्टमध्ये कसं खूप जास्त आपल्याला ऑप्शन अवेलेबल असतात आर्टमध्ये आपण काही आर्टिस्ट वगैरे पण हे बनू शकतो आणि खूप चांगल्या प्रकारे शिकवतात आर्ट